बँकिंग आणि विमा क्षेत्र ही आपल्या देशासाठी अत्यंत महत्वाची क्षेत्रं आहेत ज्याद्वारे व्यापार आणि उद्योगांमध्ये बरीच मोठी मदत मिळते बँकिंग क्षेत्रात जी मालमत्ता म्हणजे विविध बँकांकडे असलेली रुपयांमधली रोकड रोख रक्कम रोकड रक्कम तसंच परकीय चलन म्हणजे फॉरन एक्सचेंज बँकांची स्वतःची ऑफिसेस बँकांच्या स्वतःच्या मालकीच्या इमारती कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या इमारती म्हणजे स्टाफ क्वारटर्स बँकांकडे त्यांच्या ग्राहकांनी दिलेली तारण म्हणून असलेली मालमत्ता बँकांच्या सेफ डिपॉझिट व्हॉल्टमध्ये असलेली विविध प्रकारच्या ग्राहकांच्या गोष्टी अशी विविध प्रकारची मालमत्ता बँकिंग सेक्टरमध्ये आहे आता कियॉस्कमध्ये ए टी एम कियॉस्कमध्ये फार मोठ्या प्रमाणात रक्कम ठेवली जाते तसंच प्रत्येक बँकेच्या कार्यालयामध्ये सुुद्धा ग्राहकांसाठी रोख रक्कम असते या दोन्ही ठिकाणी सेक्युरिटी कॅमेरे सेक्युरिटी गार्ड्स आधी बँकांनी तैनात केलेले असतात ज्यामुळे बँकांची स्वतःची कार्यालयं ऑफिसेस बिल्डिंग्स रोख रक्कम ए टी एम कियॉस्क यांचं रक्षण केलं जातं आणि यामध्ये आता बरीच सुधारणा होत असून सेक्युरिटी कॅमेरा सिस्टीम आणि सेक्युरिटी गार्ड या दोन्ही पद्धतींचा वापर केला जातो तसंच प्रत्येक बँकेकडे आणि रिझर्व्ह बँकेकडे असलेली परकीय चलनाची गंगाजळी किंवा फॉरेन एक्सचेंज हे ह्याच्या किंमतीमध्येे फार जास्त चढउतार होऊ नये म्हणून सर्व बँका तसंच रिजव बँक याच्यामध्ये हेजिंंग या प्रकाराचा वापर करतात ज्यामुळे बँक खूप मोठ्या प्रमानात प्रमाणात डॉलर किंवा युरो मध्ये जरी बदल झाला तरी बँकांचा फार मोठा तोटा किंवा फार मोठं नुकसान होणार नाही तसंच विमाक्षेत्रामध्ये विमाक्षेत्राच्या मधील मालमत्ता म्हणजे विमा कंपन्यांची ऑफिसेस आणि ज्या गोष्टींचा विमा उतरवला आहे विमा कंपन्यांनी अशा काही गोष्टी उदाहरणार्थ व्यापार उद्योगात असलेला माल ज्याचा इन्श्युरन्स किंवा ज्याचा विमा काढला जातो फॅक्टरीज ऑफिसेस बिल्डिंग्स कारखाने यांचा विमा पण काढला जातो आणि हा विमा काढताना या विम्याशी संबंधित मालमत्ता प्रत्यक्षात आहे की नाही याचं आता जास्त चांगल्या पद्धतीने चेकिंग केलं जातं खूप जास्त चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी विमा कंपन्यांकडून बघितल्या जातात आणि यामध्ये सेिक्युरिटी कॅमेरा विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या प्रत्यक्ष भेटी अशा पद्धतीने यां ह्या गोष्टींबद्दल खातरजमा केली जाते अशा पद्धतीने बँकिंग आणि विमाक्षेत्र स्वतःच्या मालमत्तेचं आणि जोखमीचं व्यवस्थापन करतं या पद्धतीमध्ये फार मोठे बदल आता होत आहेत